हॅलो कोण बोलत आहे हां हां हां बोला ना सर गुड मॉर्निंग हां हां हां बढिया माहिती आहे ना धन्यवाद धन्यवाद

हां हां हां नाही सर ते बाहेरून येतं आपण कॉन्ट्रॅक्ट देतो ना हां हां धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला आपलं ते जेवणाविषयी काही अडचण वगैरे नाही आली ना हां हां हां होय हां ते हां हां नाही तरी तुम्ही दोनशे दोनशे व्यक्तींचा स्वयंपाक सांगितला होता आम्ही अडीचशे व्यक्तींचा केला होता हो आता तुम्ही बड्डे पार्टी नेमकी रात्रीची ठेवली म्हणजे रात्रीचे कसं सगळेच असतात घरी त्यामुळे पब्लिक वाढते आपोआप आता आम्ही इतके इवेंट इतके इवेंट केले तसा आम्हाला अंदाज आला बरोबर सर तेव्हापासून हो हो हो आणि लहान मुलांचं हां हां हां आणि ते आमचंच बे बेकरी म्हणजे आमची च आहे

हो हो हो

हो हो धन्यवाद धन्यवाद आता इथून पुढे पण काय कार्यक्रम असेल तर सांगत जा आम्हाला हां हां किती तारखेला आहे तरी न वाढदिवस पंधरा तारीखला ठीक आहे ना सर हॉल मोकळाच आहे त्यादिवशी चालेल ना हां हां हां चालेल ना मी कधी कधीची बुकिंग

हां चालेल त्या दिवशी त्या दिवशी ना बुकिंग

ठीक आहे ना करू ना आपण तुम तुम्ही इतका चांगला फीडबॅक दिला म्हटल्यावर करू आपण काहीतरी